चित्रपट कलाकाराविषयी एकतर बोलूच नये आणि बोललं तरी ते खरं असेल असं असं नाही त्यांची प्रसिद्धी व्हावी म्हणून सुद्धा ते असं स्वत चं बदनामी झालं तरी त्यांना चालते पण ते प्रसिद्ध ते व्हावेत असं त्यांनी प्रयत्न करतात त्यामध्ये बिलकुल तथ्य नसतं त्या बिलकुल खोट्या बातम्या असतात असं माझं स्पष्ट मत आहे फक्त त्यांना प्रसिद्धी मिळण्यासाठी ते काहीही करू शकतात आणि कदाचित एखाद्याने डूख धरूनही त्यांच्याबद्दल खोटं लिहू शकतात तर त्या चित्रपट कलाकाराविषयी हे आज अजिबात खरं असूच शकत नाही